मला कुझीन बनवण्याचा खूप इंटरेस आहे आणि आवड पण आहे मला सर्वात जास्त महाराष्ट्रीयन कुझीन खाद्यपदार्थ बनवण्यासाठी खूप आवड आहे आणि मला महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थामधे सर्वच येते आणि सर्व खाद्यपदार्थ बनवण्यात मी पारंगत आहे तसेच उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मध्ये दक्षिण भारतीय मध्ये जे खाद्यपदार्थ आहे ते करण्याचा मला विशेस इंटरेस आहे आणि माझ्या सर्व परिवाराला ते त्याची आवड असल्यामुळं मी ते खाद्यपदार्थ खूप चांगल्या प्रकारे करते त्यामध्ये इडली येतात डोसे अप्पे वडासांबार हे सगळं उत्तप्पा हे सगळं बनवून मी माझ्या परिवाराला खाऊ घालते आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांना पण मी ते खायला देते त्यांच्याकडे डिस सर्व्ह करते कारण त्यामधे मला खूप इंटरेस आहे आणि माझ्या परिवाराला त्या ते खाद्यपदार्थ खाण्यात खूपच इंटरेस आहे त्याच्यामुळे त्यांना खूप आवडते आणि मला बनवण्यालाही बनवण्यासाठीही मला खूप आवडते ते आणि बनवण्यासाठी आवडते आणि सोपे पण जाते तसेच महाराष्ट्रीयन खाद्य बनवण्यालाही मला मी पारंगत आहे आनि ते पण मला बनवण्यासाठी सोपे जातात